लहानपणीचं सांगायचं जर झालं तर लहानपणी आम्ही आमच्या स्वयंवर मित्रांसोबत वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळायचो त्यामध्ये क्रिकेट होता आणि बाकी अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे ल लपंडाव परत अजून गोट्या अशा प्रकारचे आम्ही खेळ खेळायचो बऱ्याच खेळामध्ये आम्ही एक कळे एका टीममध्ये असायचो आणि बऱ्याच खेळ आम्ही एकट्याने खेळायचो जसं लपंडाव खेळते वेळेस प्रत्येकाने आपापले मग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ल लपून बसायचं आणि एकजण आपल्याला शोधणार आणि क्रिकेटमध्ये आम्ही टीम करून खेळायचो त्यामध्ये आम्ही क्रिकेट हा मॅच गावातील ग्राउंड गावातील मैदानात आम्ही सर्व लहानपणी मुले खेळायचो त्यामध्ये आम्ही खूप मजा आमच्या मित्रांचा ग्रुप हा खूप मोठा होता तो क्रिकेट खेळायला यायचा आम्ही बरेच लोकं एका जागी येऊन म्हणजे ब बाकी ग गेमसुद्धा खेळायचो त्यामध्ये आम्ही घरातील गेममध्ये आम्ही जास्त करून कॅरम हा खेळायचो कॅरम खेळता वेळेस आमचा कधी दिवस निघून जायचा हे पण आम्हाला कळायचं नाही बऱ्याच वेळेस कॅरम खेळते वेळेस असं व्हायचं की माणूस जेवण आणि तहानभूक विसरून मग खेळात मग्न असायचं बाकी गोष्टी झाल्या तर कधी मग खेळताना कधी लागणे किंवा पडणे कधी इजा होणे अशा गोष्टी पण व्हायच्या त्या बरेच मित्र बरेच सांभाळून घ्यायचे लागले तर काही लगेच त्याच्यावर प्रथमोपचार करायचे बाकी हस व खेळ खेळताना पूर्ण हसत खेळत वगैरे राहायचं कधी भांडणं पण व्हायचे पण ते लगेच शांत व्हायची थोड्या थोड्या गोष्टी होऊन गोष्टीवरनं कधी तूतू मैमै व्हायची मित्रांमध्ये पण लगेच कोणीतरी स एकजण मध्यस्ती येणार आणि समजूत घालून थांबवणार अशा प्रकारच्या गोष्टी राहायच्या कधी खेळामुळे मित्रामध्ये मित्रांमध्ये भांडणं व्हायचे तर कधी खेळासाठी सगळे मित्र एकत्र येऊन दुसऱ्यासोबत भांडायचे अशा पण गोष्टी खूप व्हायच्या त्यामुळे बाकी खेळामध्ये तर खूप मजा यायची कधी असं एकटेपणा किंवा या गोष्टी वा जाणवायच्या नाहीत आणि मैदानी खेळ झालं किंवा घरातील खेळ झालं जसं कॅरम वगैरे इनडोअर गेम आपण ज्यांना म्हणतो ते खेळायची एक मजा वेगळी होती आजच्या पिढीमध्ये ती मजा नाही आहे आजची पिढी फक्त मोबाईल गेम्स आणि कम्पुटर गेममध्ये बिझी आहे त्यांना बाहेरचं जग माहितीच नाही आहे त्यामुळे त्यांना पण बाहेरची खेळ खेळावे एक त्यामुळे एक एकोपा निर्माण होतो मित्र परिवार वाढतो आणि तेवढंच एक शरीराचा पण व्यायाम होतो आणि मनाचा पण एक व्यायाम झाल्यासारखं होतो म्हणजे मन बी शांत राहतं आणि सर्व गोष्टी होतात मनाला एक वेगळा आनंद मिळतो त्यातून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या खेळामधून होतात आणि असाच माझी अशीच माझी एक म इच्छा आहे की आताच्या मुलांनी सुद्धा मोबाईल आणि हे सोडून बाहेरचं जगसुद्धा बघावं